आमच्या भागातला विशेष म्हणजे पुरणपोळीचा फ हा एक स्टॉल आहे आणि त्यामध्ये ते पुरणपोळी आमच्याकडं बारा सणाचा बारा म म्हणजे दर महिन्याला एक सण असतो असं बारा वेळा आम्हाला पुरणपोळी करावं लागते म्हणजे स र नागपंचम आहे महालक्ष्मी आहेत दीपवाळी आहे दसरा आहे पाडवा आहे आक्षतृतीया आहे असं प्रत्येक सणाला आम्हाला पुरणपोळी करावते आणि ह्या पुरणपोळीमुळं काय माहिती आहे का ह्याच्यामागे एक आरोग्याचं एक महत्त्वाचं महत्त्वाचं महत्त्व आहे की सायन्स आहे त्याच्यामागे जर आपली एजबी कमी होत असेल तर आपण हरभऱ्याची डाळ आहे ना ते आणि गूळ हे दोन्ही मिळून घालतो कारण हरभऱ्याची डाळ आहे पौष्टिक आणि गुळ हा लोह आहे आणि त्यामुळं आपली एजबी वाढते म्हणून ही पूर्वजांनी खरं करून ठेवलेलं आहे पण आपल्याला ह्याचा आपण याचा अभ्यास जास्त करत नाहीत आणि ह्याचा जर अभ्यास केला तर म्हणून त्यांनी गूळ आणि डाळीचं आपल्याला महत्त्व पटवण्यासाठी पुरणपोळी दर सणाला करायला सांगितलेली आहे आणि ती आपले लोक फार उत्सुकतेने करतात आणि आपल्या इकडं तर चार चार दिवस पुरणपोळ्या खातात आज पुरणपोळी केली की उद्या पण शिळी खातात दूधपोळी आणि तूपपोळी आणि परत आणखी पुरण ठेवून आणखी चार दिवसांनी पोळी खातात म्हणजे पुरणपोळी इतका आवडता पदार्थ आहे आणि तसं तसा पहिलं तर सोपाही आहे आणि तसा पाहिलं तर अवघड आहे बनवायला बनवायला आता पूर्वीच्या बायका फार हुशार आहेत आणि त्यांनीना सहज सहज एक श एक पन्नास माणसाची सुद्धा पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकतात असं म्हणजे त्यांच्यात एवढं कौशल्य आहे आणि आताच्याही मुलीना आहे पण जरा कमी आहे आणि त्यांना जरा थोडं सुचत नाही पुरणपोळी कशी कराय पण पुरणपोळी इतकी सोपी आहे ना करायला की डाळ आणि गूळ शिजवायची दुसरं काही नाही आहे आणि शिजवल्यानंतर मात्र ते घट्ट व्हायला पाहिजे नाहीतर ते पातळ राहिली की पोळीच करता येत नाही म्हणून अशा त्याच्यात कुशलता आहे आणि हा पदार्थ आम्ही दुसरीकडले लोक आले ना तर पाहुणे रावळे आले की आम्ही हाच पदार्थ करतोत कारण त्यांनाही आवडतो आणि आमच्या घरातल्या मुलांनाही आवडतो म्हणून आमन आम्ही पुरणपोळीचा पदार्थ करतो